मी महाराष्ट्रात राहतो आमच्या राज्याची राज्यभाषा मराठी आहे आणि ही मराठी भाषा खूप समृद्ध आहे आणि तिने आमच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला सुद्धा खूप योगदान दिलं आहे जसं आमचं संत साहित्य आहो अभंग आहेत कीर्तन आहे ओव्या आहेत भारुड आहे तसंच लोक साहित्य आहे ज्याच्यामध्ये पोवाडा आहे नंतर पोवाड आहे लावणी आहे तसंच साहित्यातमध्ये प्रकार आहेत कविया कविता आहेत कादंबऱ्या आहेत आणखी लोक साहित्य प्रवास वर्णनं नंतर भावगीत आहेत भक्तिगीतं आहेत समरगीतं आहेत अशातऱ्हेनी अतिशय समृद्ध आमची भाषा आहे आणि ह्या भाषेनेच आमच्या लोकसंस्कृतीला आणि आमच्या महाराष्ट्राला समृद्ध केलेलं आहे